लहानपणी मी कॉलेजच्या सहलीमध्ये गेलो होतो ती सहल ही रायगड या किल्ल्यावरती गेले होते तेथून आम्हाला माणगावला जावयाचे होते रायगड हा आम्ही संध्याकाळी पाहिलेला होता जेव्हा दुपारची सुमारास तीन वाजलेले होते तेव्हा आम्ही रायगड सर करण्यासाठी घेतला आणि एक तीन ते साडेतीन तासांमध्ये आम्ही रायगड सर केला व रायगडवरचा सूर्यास्त पाहून आमचं मन एकदम असं प्रसन्न झालेलं होतं अनेक विद्यार्थ्यांचा समूह शिक्षकांचा समूह छत्रपती शिवाजी महाराजांचा तो रायगड व होणारा सूर्यास्त पाहून तो ठिकाण स्वर्गाहून कमी नाही असे मनाला वाटत होतं तिथल्या अनेक अशा आठवणी आहेत किल्ल्यावरती चढताना लागलेल्या ठेचा पडता पडता वाचलेलं मुलं हे आणि आम्ही त्याला बघून हसलेलं ह्या गोष्टी फार गमतीशीर वाटतात व आणखी सुद्धा स्मरणात राहतात तिथल्या हत्तीतलावाची आज सुद्धा आम्हाला आठवण आहे असं म्हणत होते की त्या तलावांमध्ये हत्ती हे पाणी पीत होते पण आम्ही आश्चर्यचकित की एवढ्यावरती आम्हाला जायला कसं तरी वाटत होतं तेथे हत्ती कसा आला असेल तर त्या ठिकाणच्या एका व्यक्तीने आम्हाला सांगितलं की शिवराय महाराज काही कमी नव्हते शिवाजी महाराज काही कमी बुद्धीचे नव्हते ते चाणाक्ष होते त्यांनी लहानपणीच असताना हत्तीचे काही पिल्लं गडावरती आणली होती आणि त्यांची ती मोठी झालेली हत्तीचे स्वरूप पाहून अनेक लोक अचंबित होत होती आम्हाला ही फार आदर वाटायचा जेव्हा रायगडावरती शिवाजी महाराजांची आरोळी आम्ही द्यायचो जेव्हा जेव्हा आम्ही अशा कॉलेजच्या सहलीला गेलो आहे वेगवेगळे अनुभव आम्ही त्याठिकाणी जतन केले आहेत वाटेत मिळणारा चहा पाव व केलेला चांगला नाश्ता हाच कधीही इतर वेळी आम्ही करत नाही पण ज्यावेळी तो करतो एक प्रसन्न असं एक आठवण आपल्याला ते देते आपण जेव्हा रायगड आम्ही सर केला व जेव्हा आम्ही रायगड उतरू लागलो जवळजवळ मुख्य दरवाजा हा बंद होण्यात आला होता पण आम्ही खाली जेव्हा गेलो तेव्हाच तो बंद झाला नंतर आम्ही चहा घेतला व नंतर आम्ही माणगाव या ठिकाणी जाणारच होतो की वाटेत आम्हाला पाली बल्लाळेश्वराचे प्राचीन गणपती अष्टविनायकाचे मंदिर त्या ठिकाणी दर्शनाचा त्या ठिकाणी योग योग जो आहे तो आम्हाला त्या ठिकाणी आला होता आम्ही त्याचे दर्शन सुद्धा घेतलं आहे ही सहल अत्यंत चांगल्या प्रकारची होते अनेक आठवणी या सहलींमध्ये आम्ही साठा करून घेतल्या होत्या जवळ जवळचे मित्र मित्रांनी केलेले खरेदीचे ते वस्तू आम्ही केलेल्या खरेदींचे वस्तू वेगवेगळ्या गप्पा वेगवेगळे कार्य त्या ठिकाणी आम्ही केले होते ते आम्हाला आजतोवर लक्षात आहेत व अशा सहलीमुळे एक लहानपण बालपण हे वेगळंच चित्रित होतं यात काही शंका नाही